माझं पहिला प्रोडक्ट म्हणजे माझा मोबाईल मोबाईलचे आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक फायदे आहेत मोबाईल आपल्यासाठी अनेक जे कठीण काम आहेत ते सोयीस्कर करतो जसे मोबाईलमुळे मला घरूनच वीज बिल भरणं शक्य होते कुणालाही मी गुगल पेने पैसे पाठवू शकते तसेच विविध मी अभ्यासाविषयी गोष्टी ऑनलाईन प्लॅटफॉम्सवरून शिकू शकते त्याकरिता मला कुठेही जाण्याची गरज नाही मी घरून विविध नाविन्यपूर्ण गोष्टी शिकू शकते त्याचनुसार अनेक बिझनेसविषयी माहिती किंवा ऑनलाईन शॉपिंग असे असो मी घरी बसल्या बसल्या कपडे खरेदी करू शकते वीज बील भरू शकते कुणाला पण पैसे पाठवू शकते हे सगळे मोबाईलचे फायदे माझ्यासाठी आहेत